हॅलो इंडिगो विमानसेवेची ग्राहक सेवेचा फोन नंबर आहे ना हां हां हॅलो तर मला न्यूयॉर्क ते लॉस एंजेल्सपर्यंतच्या एकमार्गी विमानाचं तिकीट बुक करायचे आहे आम्ही तीन व्यक्ती आहोत सगळी अठरा वर्षाच्या पुढची आहेत तर किती तिकीट पडेल पन्नास हजार का बरं मग त्या पन्नास हजारात आम्हाला काय काय अजून सेवा मिळू शकतात बरं मग त्याच्यात खाणं मिळणार ना ओके ब्रेकफास्ट लंच दोन्ही पण मिळणार बरं मग कुठे पाच तासाचा हॉल्ट आहे का बरं मग ते हॉ हॉल्ट तिथून मग आम्हाला दुसरं विमान लगेच मिळेल मग त्याला कनेक्टिंग दुसरं कुठलं विमान आहे त्याचं तिकीटं आणि हे तिकीट एकदम बुक केलं चालेल ना बरं मग ते जिथे हॉल्ट आहे त्या एअरपोर्टला सगळी सोय आहे का रेस्टरूमची वगैरे बरं मग त्यावेळेला आम्ही लगेज कुठे ठेवायचं मग तिथे लंचची सोय असेल का बर मग एका व्यक्तीला किती वजनाचं सामान चालेल मग ते असं आपलं लॅपटॉप वगैरे बाजूला काढून ठेवायचं का आणि कॅमेरा

बरं आणि आम्हाला दोन विंडो सीट हव्या आहेत एक मधली चालेल आम्ही दोन लेडीज आणि एक जेंट्स आहोत बरं मग आम्हाला सात जुलै पंचवीसचं तिकीट हवं आहे आणि सकाळची फ्लाईट हवी आहे आम्हाला मग कुठल्या कुठल्या वेळेला सकाळी आहेत फ्लाईट पहाटे चारला आहे का मग आधी किती वेळ एअरपोर्टवर यावं लागेल आम्हाला दोन तास